हॅलो हां नमश्कार बरं बोला सर

बरं बरं बरं बरं बरं बरं ओके सर तुमचं पूर्ण नाव काय सर परत एकदा सांगू शकता का आणि आपलं वय किती बरं सर आपल्याला रिटायरमेंटनंतर मिनीमम रक्कम किती भेटणार आहे

जे जवळपास आपल्याला हं एकवीस लाखापर्यंत आपल्याला फंड आपल्याजवळ येणार आहे ठीक आहे सर सर्वप्रथम कसं आहे की आपण जी इनवेसमेन करतो समजा आपण जेव्हा जॉब सुरू करतो तेव्हापासूनची जी इनव्हेसमेण राहते त्यावेळेसचे जे रिटायरमेंट प्लॅनिंग असते ते आपण करू शकतो पण आता काय झालेलं आहे की तुम्ही रिटायर होत आहे बरोबर तरी काही हरकत नाही पण आपल्याला आपलं जे महिन्याचा जो खर्च आहे तो निदान आपल्याला काहीतरी निघावा आपले जे फंड आहेत ॲज इट इज राहून म्हणजे जसंच तसं राहून बरोबर तर आता आपण काय करणार की एक एस डब्ल्यू पी प्लॅन आहे म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉअल प्लॅन आहे ठीक आहे सिस्टमॅटिक विड्रॉअल प्लॅनमध्ये काय असतं की हे एक शेवटी कसं असतं की बुवा तुम्हाला एक रेगुलर इन्कम मिळण्यासाठी तुम्हाला काहीतरी चांगल्या व्याजावर तुम्हाला पैसे भेटणे गरजेचे आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट इनफ्लेशन इनफ्लेशनचा अर्थ असा आहे की जो महागाई आहे ती पण वाढते आहे दरवर्षी महागाई सहा पर्सेंट सात पर्सेंट वाढते त्या हिशोबानं आपल्याला असं काहीतरी निवडावं लागेल की आपल्याला रेगुलर इन्कम मिळत राहील तर एक एस डब्ल्यू पी प्लॅन आहे म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉअल प्लॅन तुम्ही जर पूर्ण पैसे एस डब्ल्यू पीमध्ये जर इनवेस केले म्हणजे गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला त्याच्या कमीतकमी नऊ टक्के किंवा दहा टक्के तुम्हाला रेगुलर इन्कम भेटेल आणि त्याचा अजून एक फायदा असा आहे की तुमच्या फंडमध्ये जवळजवळ सेवन टू एट म्हणजे सात ते आठ पर्सेंट हा इंटरेस भेट भेटत राहील आणि तो श् आपल्या मार्केटनुसार असेल म्हणजे कुठेतरी मार्केट रिस्क आहे पण जर हा फंड तुम्ही लॉंग टर्मसाठी जर ठेवला तर वार्षिक कमीतकमी पंधरा टक्क्याचा त्याचा जो इंटरेस आहे तुम्हाला भेटतो त्याच्यामधून जर तुम्ही दहा टक्के मायनस केले तर जो इंटरेस जे व्याज तुम्हाला बँकेत देतं तेवढं व्याज तुमचं तिथे येत राहातं म्हणजे पंधरा टक्क्यामधून तुम्ही समजा आठ टक्के तुम्ही जर दर महिन्याला वापरले त्या याच्यातून ॲज अ इंटरेस्ट म्हणून तर रिमेनिंग एक सात ते आठ पर्सेंट तुम्हाला व्याज तिथे त्याच्यामध्ये जमा होत राहते आणि जेव्हा तुमची मॅच्युरिटी यईल तेव्हा तुम्हाला रक्कमही पूर्ण दीड पट किंवा दोन पट रक्कम भेटू शकते हां तर अजून डिटेलमध्ये हां बोला सर हो सर आपलं ऑफिस राहते सकाळी दहा ते पाचपर्यंत तुम्ही केव्हाही येऊन भेटू शकता पर्सनली सर तुम्ही विलास कुलकर्णी हो हो हो चालेल सर नक्की ओके ओके धन्यवाद हो